स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात प्रत्येक भांड्यांचं एक विशिष्ट वैशिष्ट्य असते कारण की त्या कामासाठी वापरले जात आसते जसं कुक कुकर आहे कुकर जे आहे ते वरण भातासाठी वापरले जाते तवा जो आहे स्वयंपाकघरामध्ये तो तवा पोळ्या बनवण्यासाठी वापरला जातो गंज असतात गंज भाज्या बनवण्यासाठी वापरला जातात काही पातेले असतात ते पातेले भांडे त्यामध्ये भाजी धुण्यासाठी वापरली जातात पीठ मळण्यासाठी कोळपरा वापरला जातो तर अशा प्रकारची वेगवेगळी प्रकारची भांडी असतात काही स्टीलची असतात अल्युमिनीयमची असतात किंवा काही कॉपरची भांडी असतात तर अशा सर्व भांड्यांचा वापर स्वयंपाकघरामध्ये होत असतो